हॅलो फ्लिपकार्ट कंपनी मी अंजली शुक्ला बोलत आहे मी तुमच्या फ्लिपकार्टवरून दोन दिवसाआधी वन प्लसचा मोबाईल ऑर्डर केला होता पण तो ज्या तारखेला यावं त्या तारखेला न येता दोन दिवस उशिरा आला आणि त्याची बॉडी कलर आणि साईज हे पण चुकीची आली डिलिव्हरी बॉयसोबत याबद्दल संवाद करताना त्याचे वर्तन असभ्यतेचे होते आणि तो खूप उद्धट बोलत होता तरी मी त्याच्या या वर्तनावर त्याची तक्रार करण्यासाठी तुम्हाला कॉल केला आहे तरी तुम्ही याची खात्री घ्यावी धन्यवाद